जर भारत देशातील वाहतूक व्यवस्थाबद्दल म्हटलं तर सर्वात जास्त जी लोकं आजकाल वाहनं चालवतात भारतात म्हणजे सहजासहजी तर ते सायकल स्कूटी आणि कार ह्या तीन गोष्टी सर्वात जास्त चालवतात जर तसं म्हटलं तर आणि त्यातून पण जे कार असतात जे मोटरसायकल असतात तर पेट्रोलवाला ते तर सर्वात जास्तच लोकं यूज करतात पण जर इतक्यात म्हटलं तर जे पेट्रोलची गरज आहे म्हणजे पेट्रोलचा दर वाढत वाढायच्या मागे हेच कारण आहे की खूप जास्त पोल्यूशन होते आणि खूप म्हणजे लोकं आजारी पडतात वगैरे य त्यामुळे एयर पोल्यूशनसुद्दा होते आणि अस्थमासारखे प्रॉब्लेमसुद्धा होतात तर त्यामुळे भारतात आता नवीन पर्याय शोधला जे वाहतूक व्यवस्थावाले लोकं आहेत त्यांनी की म्हणजे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या वगैरे बनवायच्या आणि ही एक चांगली गोष्ट आहे की इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या जर गाड्या बनवत अस् उत्पादन होत असेल म्हणजे बनवत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे तसं म्हटलं तर कारण की तितकाच पोल्यूशनसुद्धा कमी होईल कारण की आधी जे रस्त्याची सोय वगैरे होती तर ती खूप जास्त म्हणजे खराब होती पण आता सगळी जे रोड वगैरे आहेत तर ते चांगल्या प्रकारे बनलेले आहेत आणि ज्यामुळे ॲक्सिडंटसुद्धा कमी होतात आणि असं पण म्हणतात की ज्या लोकांचे जर ॲक्सिडंट वगैरे झाले कोणतेही हायवेवर कार ॲक्सिडंटमध्ये बा चुकून तर मग त्यांच्या परिवाराला सरकार पैसेसुद्धा देते तर ही सुद्धा खूप जास्त गरजेची गोष्ट आहे तर अशी व्यवस्था केलेली आहे भारतातील लोकांसाठी